हां तर आम्ही भगवती बंदरवरून बोलतो आहे हां आमच्या शेजारी चोर राहतात आहेत हां ते रात्रीचे वगैरे फारच चोरी करत आहेत तर मला कम्प्लेंट करायची होती तुम्ही कंप्लेंट नोंद करून घेऊ शकता का

हो नक्की हो शेजारच्यांचे पैसे चोरीला गेलेत आहेत हां हां आणि त्यांचा डाऊट त्यांच्यावरच आहे शेजारच्या चोर ते चोर तिथे राहतात ना हां त्या माणसांवरच डाऊट आहे हो हो

बाहेरून आलेली आहेत हो भाड्याने राहत आहेत जेव्हा भाड्याने आले तेव्हा कोणालाही माहीत नव्हतं पण जेव्हा चोरी होती ते आल्यानंतरच चोरी व्हायला लागल्या त्यामुळे सर्वांचा डाऊट हा त्यांच्यावरच आहे सर्व शेजारच्यांचे पैसे गेलेले आहेत चोरीला हां आणि काल आमच्या घरातले पैसे चोरीला गेलेत हो हो आमचा डाऊट बी त्यांच्यावरच आहे कारण ते आल्यापासूनच पैसे वेगेरे चोरीला जात आहेत हो भगवती बंदर त्यांचा घर नंबर चौदा अठ्ठावीस हो हो

हो ठीक आहे ओळख पटवायसाठी येईन मी हां ठीक आहे तुम्ही नोंद करून

होय चालेल हो हो ते दिवसाचे पूर्ण घरातच असतात रात्रीचे बाहेर पडतात बरं ठीक आहे

हां बरं ठीक आहे चालेल हां बरं बरं बरं ठीक आहे ठेवते